हॅलो हॅलो मी माधुरी बोलते अलकात तू एज्युकेशन लोन घेतलं होतं पन्नास हजार रुपये तर दहा महिने झाले तू काही परत केलेलं नाही आहे तर कधी करणार त्याचं व्याज पण झाला आहे एक पर्सेंटने घेतलेलं होतं तर त्याचं व्याज झाला आहे तुझं पाच हजार रुपये हां व्याज हां हो पण ते कसं थोडं थोडं मंथली देत राहिलं तर ते लवकर निल होऊन जाईल अच्छा ठीक आहे बारा तेरा महिने होऊन जाईल मग तोपर्यंतला आता दहा महिने झाले आहे तुझे पाच हजार रुपये व्याज झालेलं आहे तर पुन्हा तीन महिन्याचं व्याज पुन्हा लागेल त्यांना नाही तर असं असं असं होतं ते बारा महिने झाल्याच्या नंतर जे व्याज आहे तुझं त्याला ते व्याज लागला जाईल म्हणजे आता तुला तुझ्यावर पन्नास हजार रुपये घेतले होते तू तर त्याला व्याज दहा महिन्याचं पाच हजार झालं आं तर ते बारा तर ते बारा महिने झाल्यानंतर म्हणजे तुझं सहा हजार रुपये व्याज झाल्यानंतर ते तुला छप्पन्न हजाराचा व्याज लागेल तुला

हो नाही तर

तसं कर नाही तर इस्टॉलमेंट टाक ना दर महिन्याला तुला जर तुझ्या घरी जर पंचवीस हजार रुपये येत असेल तर तू त्याच्यातले पाच हजार रुपये तू इस्टालमेंट तू कर तसं जे थोडं थोडं म्हणजे तुला पण इझी जाईल आणि आम्हाला पण असं वाटेल की चालू आहे बाबा येत आहे बाबा रक्कम

अच्छा ठीक आहे ठीक आहे